आपण मला माझ्या स्थानापर्यंत पोहोचवलंत धन्यवाद प्रवास छान झाला तुम्ही ड्रायव्हिंगसुद्धा उत्तम केलंत कुठेच ओव्हरटेकिंग नाही किंवा उगाच काहीतरी कुठेतरी स्पीड नाही हे चांगलं केले आहेत मला प्रवास करताना खूप मजा वाटली तुमच्यासोबत प्रवास करताना मला बरीच माहिती मिळाली माझ्या स्थानावर तुम्ही योग्य वेळात पोहोचवलंत त्याबद्दल धन्यवाद तुमचे ड्रायव्हिंग करताना पॅसेंजरला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेता हे उत्तम ठीक आहे पण आता मला सांगा मी किती भाडे झाले मी किती पैसे देऊ मी यू पी आय डीद्वारे पेमेंट करू शकतो का मॅडम फोनपे जीपे पेटीएम याद्वारे पेमेंट करण्याची माझी तयारी आहे कारण प्रवास करताना मला जास्त कॅश सांभाळणे धोक्याचे वाटते म्हणून मी ऑनलाईन पेमेंट करतो मला तुम्ही जर सांगितलंत फोनपे किंवा जीपे किंवा पेटीएम ह्या ऑनलाइनद्वारे जर पेमेंट करू शकतो म्हणून तर मी ते निश्चित करेल आणि मला वाटते की आज या ऑनलाइनच्या याच्यामध्ये तुमच्याकडे ती सेवा असू शकेल तरी मला सांगा धन्यवाद